हॅलो अरे काय करते मला जरा माहिती पाहिजे होती मला माहीत झालं की तू आली आहे कॅनडावरून तर ॲक्चुअली मी पण फिरायलाच चाललो होतो फ्रान्स टूरसाठी तर फ्रान्सला जाणार होतो म्हणून मला जरा माहिती करायची आहे मी जवळजवळ ए एक महिनापर्यंत तिथं राहणार आहे फिरणार आहे आमचं ग्रुपमध्ये सगळे सहलीला चाललो आहे असे टूरसाठी तर मला तुझी हेल्प पाहिजे होती मला माझी सीम मोबाईलमधले जे सीम असते तर ते इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय रोमिंग हिंग योजना तिथं आवश्यक असते तर मला त्याच्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन दे चालेल ना तू फ्री असशील तर आणि कु तिथं अजून काय काय मग तू पण फ्रान्सला गेली होती तर मला सांग जरा तिथं काय काय फिरण्यासारखं आहे तिथं राहायचं कुठं जेव जेवणाचं काय आहे काय नाही तुला काय आवडलं होतं तसे आम्ही फ्रान्समध्ये फ्रान्समध्ये चाललो तर विमानतळ वगैरे कसं आहे तिथं ऑटो वगैरे काय ते पण मला सांग जरा ठीक आहे मग कर कर मला कॉल नंतर फोन कर मला